मराठी भाषेला आधुनिक युगात अनेक आव्हान आहे सध्या जगात इंग्रजी ही भाषा नावलौकीक आहे त्यामुळे सर्व क्षेत्रातील कोर्शेस इंग्रजी आहे व मराठी शिक्षण घेणारे कमी पडतात म्हणून मराठीमधून शिक्षण घेणारा विद्यार्थी हा उच्चशिक्षण घेण्यास शासकीय सेवेत उच्च पदावर राहतो तरी पण मराठी भाषा ही लोपू नये याचे भान ठेवावे मराठी भाषा जपणे ही काळची गरज आहे असे मी मानतो त्यामुळे मराठी भाषेमधे हिंदू संस्कृती रीतीरिवाज चालीरिती इतर भाषेपेक्षा चांगली आहे महाराष्ट्रातील एकमेव मराठी भाषा आहे